प्लिपकार्टमधील कस्टमर केअरशी बोलणं होऊ शकते न सर नमस्ते मी चार दिवसांआधी ग्लासांचा एक सेट मागवलेला होता हा अतिशय नाजूक सेट होता तर हा सेट मला आज डिलिवर झालेला आहे परंतु हा सेट जो आलेला आहे तर याच्यामधे जे ग्लासेस आहेत ते बरेच फुटलेले आहेत आणि तडकले आहेत त्यामधे तर ही जी पॅकिंग जी केलेली आहे तुमच्याकडून तर ती पॅकिंग बरोबर केलेली नाही आहे जे बॉक्सेस आहे ते बॉक्ससुद्धा मध्यातून खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे जे आहे जे ग्ला ग्लास आहेत ग्लास अतिशय वाईट पद्धतीने तुटलेले आहेत तर हे अशा प्रकारे मला मिळालेलं आहे तर सर हे तुम्ही कृपया परत घेऊन जा आणि मला दुसराच नव्याने सेट पाठवा आणि ती पॅकिंग जी कराल तुम्ही तर ती पॅकिंग नीट व्यवस्थित पद्धतीने करून पाठवा तर ग्लासला सपोर्ट सिस्टम म्हणून काही पेपर लावा किंवा काही बॉक्स असेल ते लावा आणि नीट व्यवस्थित हाट हाटबोडनी त्याला बरोबर पॅकिंग करून पाठवा तुम्ही मला ठीक आहे तर जेणेकरून जे आहे माझ्याकडील हे सामान परत नीट व्यवस्थितपणे पोहोचेल आणि हे जे आहे माझ्याकडचं ते तुम्ही प्लीज कृपया घेऊन जा